फार पूर्वीपासून योगासनं करत असल्यामुळे आता नवीन पद्धती चॅलेल चॅनेलवरून योगा शिकवण्याची जी सुरू झाली आहे त्यापैकी पुष्कळशा गोष्टी आम्ही चॅनेलवर बघून करू शकतो परंतु योग शिकताना मुख्य जी अडचण लोकांना येते ती त्यांनी प्रत्यक्ष समोर गुरुसमोर करणं सुरुवात करणं जरा महत्वाचं असतं त्यांना न विचारता किंवा काय आपल्याला त्रास होतो आहे हे न सांगता क न विचारता करणं हे तितकंसं योग्य नाही योगा शिकताना मुख्य अडचण जी असते ती म्हणजे त्यांच्या मनात भीती असते शरीर चटकन त्या लवचिक झालेलं नसतं कडक जर असेल तर ते दुख कुठे कुठे दुखू शक शकतं दुखा दुखापत होऊ शकते ही अडचण असते किंवा जे एक सामान्य ब्लड प्रेशर किंवा स्पॉन्डीलिटीस किंवा इतर जे काही शारीरिक विकार असतात त्या गोष्टींमध्ये काही आसनं किंवा काही प्राणायाम हे करू नयेत असं असे संकेत आहेत किंवा अशी असं त्यांचं ते शास्त्र आहे तर ते शास्त्र समजून घेणं महत्वाचं असतं आणि ते समजून घेतल्यास लोकांना फारशा अडचणी येत नाहीत किंवा प्रत्यक्ष समोर गुरुच्या सगळ्या आपल्या अडचणी आहेत ते त्यांना सांगून त्यांच्या समोर आसन करणं हे केंव्हाही योग्य असतं आणि त्या ते एकदा बेसिक तुम्हाला समजल्या नंतर मग तुम्ही चॅनलवरूनसुद्धा बघून करू शकता आणि योगासनाचं किंवा कुठल्याही शारीरिक व्यायामाचं जोपर्यंत तुम्ही तुम्हाला दुखापत होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही वाट नाही पाहायची थोडासा जर तुम्हाला त्रास होत असेल तर ते तुम्ही करू नका त्याच्यापेक्षा ते विचारून कोणातरी योग्य स्वरूपात करावं